नमस्कार सर मी समीक्षा शहाजी सौदागर बोलते माझा लँडलाईन नंबर आठ दोन चार तीन पाच सात आठ नऊ तीन आहे मी माझा रहिवासी पत्ता सरकारी अधिकाऱ्याकडे आधीच अपडेट केला आहे पण माझा बिलिंग पत्त्यात तो अद्याय अपडेट झाला नाही कृपया माझा बिलिंग पत्ता सरकाराकडे अद्याय नवीन पत्त्यानुसार अपडेट करून घ्यावा ही विनंती आहे मी माझा नवीन पत्ता आधार रहिवासी दस्तावेजांच्या माध्यमातून अपडेट केला आहे तोच पत्ता बिलिंगसाठी वापरावा अशी माझी विनंती आहे सो सर ते माझी विनंती तुम्ही मान्य करावी